सगळ्यात म्हणजे सांगायचं झालं तर ऑफ रोडसाठी आणि रोड ट्र्रीपसाठी रॉयल एन्फील्ड एकदम परफेक्ट आहे आणि त्यांचं स्वत चं रायडर्स ऑफ इंडिया हे क्लब आहे जिथे पूर्ण देशभरातले बायकर्स येऊन एकत्रित होतात आणि तिथून ते वेगवेगळ्या ठिकाणी लाँग ट्रिप्स असे प्लॅन्स करतात आणि तिथून ते बाईक्स राईड्स वगैरे ते तिथून जातात ते आणि विशेष म्हणजे भारतातल्या रस्त्यावर फिरण्यासाठी काही खास बाईक्स आहेत त्याच्यामध्ये रॉयल इन्फिल्डचं नाव तर येतेच एक्झाम्पल रॉयल एन्फील्ड क्लासिक थ्री फिफ्टी आहे आणि हिमालयावर बाईक्स रोड ट्र्रीपसाठी तर परफेक्ट आहेत ह्या बाईकांचा पिकअप खूप चांगला असतो जेणेकरून ते विचार केला तर आपण कोणत्या डोंगरावर चढत असलो तरी तिथं ते जरा पण मागे फिरत नाही जसं मॅक्झिमम बाईक्स बघितले तर तिथून पिकअप घेत नाही तर तर हे असे बाईक्स आहेत तिथून तसं बघायला गेलं तर बजाज डॉमिनॉर फोर हंड्रेड हीसुद्धा एकदम परफेक्ट आहे भारतीय रस्त्यावर चालण्यासाठी विशेषात महाराष्ट्रात महाराष्ट्रामध्ये खूप डोंगर आहे तिथून घाटावरून जाण्यासाठी ही एकदम परफेक्ट बाईक आहे विदर्भात सरळ रस्ते नाही आहे तर ही बाईक खूप उत्तम आहे बजाज डॉमिनर म्हणून अजून एक म्हणजे सांगायला गेलो तर हिरो एक्स प्लस टू हंड्रेड ही बाईकसुद्धा थोड्या खडतर रस्त्यावर योग्य आहे ऑफ रोडसाठी खूप बेस्ट आहे तर एवढं आहे याच्यात पण सगळ्यात बेस्ट म्हणजे इंजिन पावर आणि रोड ग्रीप मस्त आहे याच्यामध्ये